हा तर तंतग्र्या तंत्रज्ञान आणि संगणक या विषय शिकवले जातं स् शाळेमध्ये शिकवलं जातं आणि त्याचा त्याचा एक इंडिविज्युअल पिरियड असतो ज्यामध्ये आपण शाळेमध्ये शिकतो आणि ते जे आहे शिकवण्यासाठी आमच्याकडे पुस्तकंसुद्धा असतात आणि अभ्यासक्रम जसा की पावर पॉइंट असो किंवा जे आहे हाव टू इन्सर्ट द इमेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युट अँड हा टू टॅक्स समवान सो म्हणजे हे टॉपिक्स जे अभ्यासक्रमचे हे जे आहेत चॅप्टर्सचे नावं आहेत हे जे मी आता सांगितले आहेत तर हे जे सर्व काही आहे असं आम्हाला शाळेमध्ये शिकवला जातं आणि त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो